अंज अंजली गारमेंट्समधनं बोलत आहेत का मॅडम अर्चना मॅडम तुम्ही बरं मॅडम नमस्ते मी काशीबाई बोलते आहे मला की नाही आता दिवाळी येते आहे तर दिवाळीनिमित्त मला काही खरेदी करायची होती तर मी आपल्या अंजली शोरूमबद्दल मी ऐकलेलं होतं तर आपल्याकडे काही साड्या किंवा ड्रेस मटेरियल्स आहेत का अच्छा अच्छा तर मॅडम आपल्याकडे ज्या साड्या आहेत तर ह्या कुठल्या प्रकारच्या साड्या आहेत कोणत्या पॅटर्नच्या साड्या आहेत

तर मला दिवाळीसाठी मला पैठणी आणि कांजीवरम साडी ह्या दोन प्रकारच्या घ्यायच्या होत्या तर पैठणी जी आहे ती तुमच्याकडे कुठल्या रेंजपासून आहे अच्छा तर पैठणीमध्ये मला की नाही लाल कलर आणि एक हिरवा कलर हा अवेलेबल आहे का तुमच्याकडे अच्छा तर हे दोन कलर हवे आहेत मला पैठणीमध्ये आणि कांजीवरममध्ये मला की नाही मेहरूम कलर हवा आहे तर तुमच्याकडे मेहरुम कलर अवेलेबल आहे का मॅडम अच्छा तर हा तर ह्यांची किंमत किती होणार

तुमच्याकडे जी अडीच हजारापासून स्टार्टिंग आहे ना तर अडीच हजारवाल्या ज्या पैठणी आहेत त्या मला दोन द्या तुम्ही आणि कांजीवरम जी आहे तर कांजीवरमची रेंज काय येणार मॅडम अच्छा तर त्यामध्ये मला मेहरुम कलरची पाहिजे आहे मेहरुम कलरची येणार का तीन हजारच्या रेंजमध्ये अच्छा तर हे तर तीन साड्या मला तुम्ही द्याल ह्या खरेदी करायच्या आहेत तर ह्याची डिलिवरी तुम्ही मला घरपोच डिलिवरी देणार की मला पिकअप करायला यावं लागेल तुमच्याकडे अच्छा ठीक आहे आणि याचं पेमेंट ऑनलाईन केलं तर चालेल ना तुम्हाला ठीक आहे तर मी याचं पेमेंट तुम्हाला मी ऑनलाईन करते आहे आणि माझा जो ॲड्रेस आहे पंचवटी लाईन नंबर फोर अकोला इथं तुम्ही मला की नाही डिलिवरी करून द्याल दिवाळीच्या आधी भेटेल ना मला ओके ठीक आहे चालेल मॅडम ठीक आहे चालेल नमस्ते मॅडम